कपडे शिवणे हे एक शिलाई कामगार म्हणून महत्त्वाचा सांस्कृतिक या विषयावर मी बोलणारआहे हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे टेलर हे म्हणजे आपल्याला कपडे शिवून देतो त्यामध्येे त्या तो अनेक प्रकारचे कपडे शिवतो ब्लाऊज पँन्ट शर्ट ड्रेस मटेरियल इत ब्लाऊज आणखीन लहान मुलांचे कपडे इत्यादी शिव शकतो आपण त्याच्यामध्ये आपण घर बसल्या काही काम करू शकतो शिलाई हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे लोकांना गरजेनुसार कपडे शिवून मिळतात त्याच्या साईज त्यांच्या साईजनुसार वगैरे खूप शिवून भेटतात महत्त्वाचा म्हनजे शिलाई कामगार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्यामध्ये आपण सगळ्यां सगळ्या प्रप प्रकारचे कपडे शिवू शकतो सिल्क पा कॉटन सेमी कॉटन वगरे सगळे कपडे शिवू शकतो त्यांन आ त्याला आपण कसा पाहिजे तसा आकार देऊ शकतो लोकांनी हा त्यांच्या साईजनुसार कपडे शिवून मिळतात हा एक महत्त्वाचा भाग आहे तो शिलाई कामगारच शिवू शकतो हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे ते शिलाई कामगार महत्त्वाच्या संस्कृती व्यवसायात मोडला जातो त्यामुळे आपल्याला घरी बसल्यास कोणतेही काम करू श एता येते